आम्ही आमच्या घरच्या मागच्या अंगणात एक मो एक छानशी बार्बेक्यू पार्टी आयोजित केली होती मित्रमंडळी कुटुंबीय शेजारी लहान मुले सर्वांनी मिळून खूप मजा केली खाद्यपदार्थ खेळ संगीत आणि आनंदमय वातावरणामुळे ही पार्टी अत्यंत यशस्वी झाली मात्र पार्टी संपल्यानंतर आम्हाला लक्षात आले की खूप सारा अन्न कचरा प्लास्टिकचे कप प्लेट्स चारकोलचे अवशेष आणि इतर कचरा परिसरात पसरलेला आहे स्वच्छतेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे होते की हा कचरा लवकरात लवकर योग्य प्रकारे विल्हेवाट लावावा त्यामुळे मी तात्काळ स्थानिक नगरपरिषद किंवा ग्रामपंचायतीच्या कचरा व्यवस्थापन विभागशी संपर्क साधला मी मोबाईलवरून नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचा हेल्पलाईन नंबर शोधून फोन केला कॉल घेताच मी स्वतःची ओळख दिली आणि परिस्थितीचे स्पष्टपणे सांगितले नमस्कार मी आशिष माने बोलतो आहे माझे घर यश प्लाझा माजीवडा ठाणे इथे आहे काल आमच्या अंगणात एक बार्बेक्यू पार्टी आयोजित केली होती सध्या पार्टीनंतर बरेच अन्नाचे अवशेष प्लास्टिक वस्तू कागदपत्रे आणि इतर कचरा उरलेला आहे ही संपूर्ण जागा स्वच्छ ठेवण्यासाठी आणि कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी तुम्ही खास कचरा संकलन गाडी पाठवावी ही विनंती आहे मी त्यांना सांगितले की काही कचरा कुजणारा आहे आणि काही न कुजणारा त्यामुळे योग्य प्रकारे वेगवेगळ्या संकलन केले जाईल परंतु त्याची त्यांच्या अधिकृत गाडीची आणि कर्मचऱ्यांची गरज आहे त्यांनी माझे नाव पत्ता संपर्क क्रमांक आणि अंदाजे कचऱ्याचे प्रमाण विचारले मी सर्व माहिती दिली आणि विनंती केली की शक्य असल्यास आज दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत ही सेवा मिळावी जेणेकरून परिस्थिती दुर्गंधी आणि रोग जंतू पसरू नयेत त्यानंतर मी माझ्या घरच्या लोकांसोबत प्राथमिक स्वरूपात कचरा वेगवेगळा करून गोळा केला आलेल्या कचऱ्यासाठी वेगळ्या पिशवीत प्लास्टिक व इतर न कुजणाऱ्या वस्तू वेगळ्या डब्यात ठेवले सुमारे दोन तास विशेष कचरा संकलन गाडी आमच्या घरी आली त्यांनी व्यवस्थितपणे संपूर्ण कचरा उचलून नेला आणि परिसर स्वच्छ केला या संपूर्ण अनुभवातून मला हे लक्षात आले की सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या सार्वजनिक स्वच्छतेची जाणीव ठेवणे फार गरजेचे आहे फंक्शननंतर काही स्वत च्या स्वच्छता राखणे ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपण प्रामाणिकपणे निभावली पाहिजे